अमरावती जिल्ह्यात जास्तीत जास्त सरकारी नोकरीला महत्त्व देतात कारण म्हणजे समजा आता खेड्यातील सांगतो मी म्हणजे खेड्यात ज जर समजा आपण मुलगी पहायला गेलो तर मुलाला विचारतात सरकारी नोकरीवर आहेस की प्रायव्हेट नोकरीवर आहे प्रायव्हेट नोकरी म्हणजे ह्याचा अर्थ कधीही तुम्हाला काढून फेकू शकतात सरकारी नोकरीवर जर आपण आपल्याला काढू शकत नाहीत म्हणजे परमनंट आहेत तर जर समजा आपल्यात म्हणजे काही चूक दिसल्याशिवाय आपल्याला काढू शकत नाही सरकारी नोकरीत म्हणून अमरावती जिल्ह्यात सरकारी नोकरीला जास्त हे देतात काय प्रस्ताव देतात आणि बेरोजगारी वाढत का आहे कारण की म्हणजे सर्वांना सरकारी नोकरी पाहिजे प्रायव्हेट नोकरी पाहिजे नाही म्हणून बेरोजगारी वाढत आहे आणि कोणीही म्हणजे असे छोटे मोठे काम करत नाही आणि त्यांना असं वाटते की आम्हाला मोठ्याच प्रकारची नोकरी पाहिजे म्हणून बेरोजगारी वाढत आहे